मी अमेजॉनवरून एलजी कंपनीचा फ्रीज बोलवलेला आहे तो फ्रीज एक दोन वर्ष चांगला राहिला त्यानंतर फ्रीजने सर्विस देणे बंद केली त्याला लाइट बिल जास्त लागायला लागलं आणि त्याच्यामध्ये आसं बर्फ बनणे बंद झाले त्यामध्ये पाहिजे तशी सर्विस आम्हाला मिळू लागली नाही आणि माझ्या मित्रांना पण मी ऑनलाइन फ्रीज बोलवायला सांगितलं होतं त्यांनी पण तो फ्रीज बोलवला परंतु त्याचे सर्विस दोन वर्षानंतर खराब झाली पाहिजे तशी सर्विस मिळत नाही त्यामुळं कंपनीवाल्यांना आम्ही फोन करतो पण त्यांची पण माणसं दुरुस्त करण्यासाठी येत नाही आणि ज्यांना ज्या मित्रांना मी हा फ्रीज घ्यायला लावला ते पण माझ्या नावाने बोंबा मारू लागले की तू ऑनलाइन सांगितलं त्यामुळेच आम्ही फ्रीज बोलवले आम्ही ह्या फ्रीजमध्ये फसलो आहे ह्याची दोन वर्षांपर्यंत चांगला फ्रीज चालला पण नंतर त्याने आवाज मारणे खडखड करणे आणि त्याच्यामधले जे पदार्थ आहे जे आपण सामान ठेवलेले आहेत ते थंड न होणे अशी ह्या फ्रीजची लक्षणं आम्हाला दिसून आली त्यामुळे आमचे सर्व मित्र ज्यांना ज्यांना मी फ्रीज घेण्यास ऑनलाइन प्रवृत्त केलं होते ते सर्व ऑनलाइनमुळे माझ्यावर चिडले तुझ्यामुळेच आमचे पैसे गेले त्यामुळे ह्या एलजी कंपनीचा फ्रीज हा काहीही चांगला नाही त्यामुळे आता ऑनलाइन मी कधीही कोणती वस्तु बोलवणार नाही